हॅलो हां पाटील काका का हॅलो काका तुम्हाला वेळ आहे का मी सावंत बोलते आहे मी तुमच्या मारुती मंदिर इथे जा नवीन झालेल्या बिल्डिंगमध्ये गाळा नंबर सात घेतला आहे तर तिकडे भा भाड्याने घेतला आहे तर तिथे वीज विजेचं हे काम करून घेण्यासाठी मला परवानगी हवी होती त्याबद्दल मला काय कागदपत्रं लागतील ह्याबद्दल तुमच्याशी चर्चा करायची होती आणि तुम्हाला काही पत्रे वगैरे द्यावे लागतील आणि कोणाकोणाला माझी कागदपत्रं किंवा काही द्यावी लागतील याबद्दल तुमच्याशी बोलायचे होते तर त्याबद्दलची जी बैठक करायची असेल त्या ती करण्यासाठी तुम्हाला कधी वेळ असेल आणि तुम्ही कधी का कुठे ही बैठक करता येईल याबद्दल मला विचारायचे होते विजेचे काम करून मला लवकर घ्यायचे आहे कारण आम्ही घेतलेल्या गाळ्यामध्ये आम्हाला पुढचे काम करून घ्यायचे आहे इंटिरियरचे त्याच्यासाठी आम्हाला विजेची लवकरात लवकर गरज आहे पुढचा कार्य पुढचं हे सगळं नीट करण्यासाठी तर त्यासाठी लवकरात लवकर ते काम करून घेणे आम्हाला गरजेचे आहे त्याबद्दल माझे वडील तुम्हाला फोन करतीलच पण त्याआधी जी काय डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहेत तुम्हाला त्यांची फक्त आम्हाला एक लिस्ट तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकाल का जेणेकरून मी तुम्हाला भेटायला येताना ते ते कागदपत्रं आणि अजून काही लागणार असेल तर ते घेऊन येईन त्याबद्दल फक्त मला कसे ते कळवा धन्यवाद काका